मी कला शाखेचा विद्यार्थी असल्याकारणाने मला इंजिनिअरिंगविषयी पूर्ण कल्पना नाही जी इकडून तिकडून मित्रपरिवाराकडून मिळालेल्या माहितीवरून असे वाटते की भारत सरकार शिष्यवृत्ती त्यांना मिळते जातीची वर्गवारीनुसार मिळणारी रक्कम कमीअधिक प्रमाणात असते तेव्हा यापेक्षा जास्त माहिती मला देता येणार नाही